महाराष्ट्राच्या समाजमनाच्या जडणघडणीमध्ये ह्या ज्या भाषेनं योगदान दिलं ते अर्थातच मराठी भाषेने आजपर्यंत महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात ते लिखित साहित्य असो किंवा मौखिक साहित्य असो मराठी भाषेनं एक उंच दर्जा प्राप्त केलेला आहे आणि मराठी भाषेतून उदयाला आलेलं साहित्य मराठी समाजमनाला कायम ऊर्जा देत आलं ते पोवाडा असो ओव्या असो कथा असो कादंबरी असो अनेक पद्धतीची साहित्य या मराठी भाषेतून उदयाला आली आणि या मराठी भाषेनं आमच्या संस्कृतीवर एक प्रभाव टाकलेला आम्हाला पाहायला मिळतो आजपर्यंत आम्ही मराठी भाषेमध्ये वावरत आलो मराठी भाषेतून गवळणी आम्हाला ऐकायला मिळतात अनेक पोवाडे आम्ही ऐकत असतो अनेक साहित्य संपदा आम्ही व वाचत असतो कविता प्रकार असेल कादंबरी हा प्रकार असेल आत्मचरित्र असेल लेख असेल त्याच पद्धतीने अनेक साहित्य विश्वात मराठीने एक अलौकिक आणि अतुलनीय असं महत्त्व प्रदान केलेलं आहे मराठी भाषा ही कायम आमच्या संस्कृतीत एक सर्वोच्च स्थानावर जाऊन विराजमान झालेली आहे एवढंच नाही तर मराठी भाषा या ही आमच्या अस्तित्वाचं एक साधन आहे आम्ही तिला अस्मितेच्या बरोबरीने बसवतो कारण मराठी भाषेत ज्या पद्धतीचं साहित्य मराठी भाषेत ज्या पद्धतीचं लेखन केलं गेलं त्या लेखनातून आमची जडणघडण झालेली आहे धन्यवाद